तंत्रज्ञानाने तर भरपूर काही प्रकारची आपल्याला सुविधा करून दिली आहे जसं आपण तिकीट ऑनलाईन घरी बसल्याबसल्या बुक करू शकतो हॉटेल बुकिंग करू शकतो कुठे प्रवास करायचा असेल तर त्याचे आपण काही अपडेट असेल या कुठे आता गाडी आपली गाडी कुठे पोहोचली आपल्याला अजून आपल्यापर्यंत गाडी यायला किती वेळ आहे रेल्वेची तर हे आपण ऑनलाईन आपण बघू शकतो त्याच्या पर्टिक्युलर अॅप्स आहे त्यावरती गाडीचं लोकेशन दाखवतात की आता या गावाला आहे या गावाला यायला एक तास आहे किंवा लेट झाली गाडी ह्या सगळ्या ज्या गोष्टी ऑनलाईनवर किंवा कोणत्या फ्लॅटफॉर्म क्रमांकवर येणार आहे वेळेवर काही चेंजेस झाले तर आपल्याला इंटिमेशन त्यावर आपल्याला ऑनलाईन मिळतात डेपोमध्ये पण जसं रेडबस आहे ह्या सगळ्या आपल्याला गाड्या त्या ऑनलाईन ह्या पाहायला मिळतात तर अशा भरपूर काही आपल्याला तंत्रज्ञानामुळे भरपूर काही सुविधा आपण घरबसल्या पाहू शकतो या ट्रॅव्हलिंग करता करता आपण प्रत्येक गोष्टी आपण पाहू शकतो या भरपूर काही गोष्टीचा आपल्याला फायदाच फायदा झालेत